हॅलो हां बोला कोण बोलत आहे हां नमस्ते बोला हो हो नीतेश्वर मॅडम बोलत आहे बोला बरं सुट्टीचं कारण काय पण अच्छा बरं बरं ठीक आहे ना पण त्याचा जो गृहपाठ राहील तो तुम्हाला त्याच्याकडून पूर्ण करून घ्यावा लागेल मी सुट्टी तर तुम्हाला देत आहे मला त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला त्याचा गृहपाठ व्यवस्थित प्रकारे कंप्लिट करून घेणे आहे आणि लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा कारण आता येणाऱ्या दिवसांवर त्याची वार्षिक परीक्षा राहणार आहे ठीक आहे यायचा प्रयत्न करा तुम्ही हो हो जेव्हा तो परत येणार तेव्हा त्याच्यासोबत तुम्हाला अॅप्लिकेशन लेटर पाठवावं लागेल हो हो आणि कोणत्या गावाला जाऊन राहिले तुम्ही बरं ठीक आहे

त्याच्याबरोबर तुम्ही त्याचे उद्याला तो शाळेमध्ये येणारच ना तर उद्याला तुम्ही त्याच्याबरोबर त्याचे काही दोन तीन बुक्स पाठवून द्याल मी येणाऱ्या दिवसांसाठी दोन्ही गृहपाठ लागेल तो गृहपाठ मी त्यावरती लिहून देऊन देईल

हो हो ठीक आहे चालेल मला ठीक आहे